रसमलाई ही सर्वात सोपी आहे बनवण्यासाठी ते बनवण्यासाठी थोडीफार पण मेहनत घ्यावीच लागते आधी दूध घ्यावं लागते त्यामध्ये साखर वगैरे टाकून ते दूध उकळावं लागते त्यामधे वेलची वगैरे बारीक करून टाकावं लागते त्यानंतर जे दूध असते दुसऱ्या साईडला ठेवून दुसरं दूध खूप आटवावं लागते आणि ते आटल्यावर त्या दूधाचे दूध जे ड्राय होते घट्ट होते पनीरसारखं त्याचे गोळे बनवायचे आणि मग त्या दुधामध्ये ते सोडून द्यायचे मग त्यानंतर रसमलाई तयार होते